नमस्कार मी आश्विनी भोज आपली मराठी बोलीभाषा तर खूप प्रसिद्ध आहे व या मराठी भाषा जपण्याचा आपण मनातून प्रयत्न केले हवे पाहिजे आहेत त्यासाठी आपली मराठी भाषा आपण जपण्यासाठी विविध प्रकारातून आपण त्यासाठी प्रयत्न के करणे खूप आवश्यक आहे मराठी भाषा म्हणजे ही पूर्ववत चालून आलेली भाषा आहे अलीकडे आधुनिक काळामध्ये मराठी भाषेचा वापर खूप कमी प्रमाणात होत आहे न हे करणं चुकीचं आहे त्याची जोपासना करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे त्यासाठी विविध प्रकारचे मार्ग अवलंबणे कार्यशाळा अवलंबणे व विविध प्रकारचे वर्ग वर्ग घेणे हे आपण आवश्यक आहे आजच्या तरुण पिढीसाठी मराठी भाषा भाषा वापरणे अनिवार्य करणेही तेवढेच गरजेचे आहे वरचे वर्तन तरुण पिढी ही दुसऱ्या भाषेंना जर महत्त्व देत गेली तर मराठी भाषा ही आपली मागे पडेल तसे व्हायला नको आहे मरा त्यामुळे आपण आपली मराठी भाषेची जोपासना करणे ही आपण आवश्यक आहे त्यासाठी आपण मनापासून प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे